काय करत आ झालं जेवण झालं जेवण आता जानेवारी जानेवारी महिना येत आहे जानेवारी महिना येत आहे जानेवारी महिन्यात मकर संक्रांत राहते ना काय आहे त्याची प्लॅनिंग बिनिंग हां आता तुमचं नवीन नवीन लग्न आहे तर काही नवीन हे राहील ना काहीतरी घ्या लागेल ना भंडारा जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यात काय मकर संक्रांत कशी होते भा हो का हां हां आपल्या आपल्याकडे छान होते हळदी कुंकवाचा कार्यक्रम हळद कुंकू बोलव म्हणजे सगळ्या बाया येतात एका एवढ्या ग्रुप मिळून सगळ्यांच्या घरोघरी जाते तसं ती तसं तिकडे नसणार ना

हां हां तुमच्या जळगावला असतं का तुमच्या जळगावला असते का हळदी कुंकवाचा कार्यक्रम हां हां मग हो हां हां कपडे काय हे करतात कपडे कपडे साडी ल लुगडे हां नऊवारी परत नथ हां त्रि मग न म नं नाश्त्यामध्ये काय राहते तिळाच्या तिळाच्या लड्डू जास्त महाग नाही ना हां हां ना उखाणा पण उखाणा पण घ्यावं लागते ना हां ते घेतात पहिले मग आपण घेतो हां हां वाणामध्ये काय काय असते मग जेव्हा ते देतात तेव्हा ठीक आहे धन्यवाद